बोला हो हो करू शकते तुम्हाला काय करायचं आहे डॉक्टर इंजिनिअरिंग काय करायचं आहे अच्छा डॉक्टरच्या फील्डमध्ये तर डॉक्टरच्या फील्डमध्ये असतात रेडिओलॉजी पॅथोलॉजी तुम्ही एन्ट्रन्स एक्झाम दिली आहे का अच्छा तर पॅरामेडिकलमध्ये खूप साऱ्या जॉब आहेत असा रेडिओलॉजीच्या रेडिओलॉजी पॅथोलॉजी फिजिओलॉजी अशा खूप साऱ्या फील्ड आहे जर तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तुम्ही तर नर्सिंगसुद्धा कारण की यामध्ये आता डेव्हलपिंग खूपच आहे मध्ये नर्सिंगमध्ये खूप जास्त स्कोप आहे तर तुम्ही करू शकाल प्रायव्हेट म्हणा की गवरमेंट म्हणा तुम्हाला दोन्ही ठिकाणी जॉब आरामात मिळू शकतात जर तुम्ही आपलं तुम्ही स्वतःचं जर तुम्ही टाकता म्हण म्हणतात तर तुम्ही टाकू शकता तेसुद्धा स्वतःचं तुम्ही करू शकतात रेडिओलॉजीसुद्धा करू स्वतःचं तुम्ही आणि नर्सिंगच नर्सिंगचं तर तुम्हाला गव गवरमेंट आणि मग प्रायव्हेटमध्येच करावं लागेल पण जर तुम्हाला जर रेडिओलॉजी किंवा पॅथालॉजी वगैरे तर तुम्ही स्वतःचं तुम्ही टाकून तुम्ही करू शकता नाही तुम्हाला एक्झाम नाही दिली तरी चालेल बारावीच्या बेसवर सगळे ठीक आहे तुम्हाला बारावीत किती पर्सेंट आहेत

तुम्हाला बारावीत किती पर्सेंट आहे अच्छा हो तर तुम्ही करू शकता बेस्ट आहे तुमच्यासाठी आणखी काही समस्या तुमची ठीक आहे ठीक आहे थँक्यू